माझी मराठी एवढी छान आ आहे गोड भाषा आहे मराठी भाषा म्हणजे माझी मातृभाषा आहे मातृभाषेला मा माणसानं कधीच विसरलं नाही पाहिजे कारण का मातृभाषा हे मराठी भाषा खूपच चांगली आहे क कोणी हिंदी बोलते कोणी इंग्लिश बोलते कोणी उर्दू बोलते कोणी गुजराती बोलते पण त्यापेक्षा सगळ्यात छान भाषा आपली मराठी मराठी भाषा इतकी चांगली आहे का आपल्या आपल्याला शोभून येते मरा हिंदी बोलून आणि इंग्लिश बोलून काही व्यर्थ आहे ते कोणी का बोलते हे आपल्याला कळत नाही पण आपली भाषा कोणी जरी बोललं तर आपल्याला चांगलं वाटते का कोणीतरी आपल्यासारखं आहे बा पण मराठी भाषा म्हणजेच मातृभाषा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे हे भाषा आपलीच आहे आणि आपण त्या भाषेला महत्त्व दिलं पाहिजे मोल दिलं पाहिजे मला खूप आवडते मराठी भाषा